डान्स नृत्य डान्स म्हणजेच नृत्य नृत्य करताना लोकांना आपल्याला आपल्या बॉडीला खूप चांगलं फील होतं आपण मनातही आपल्या ट्रेस स्ट्रेस रहात नाही आपल्याला कुठलाही तणाव येत नाही आपण जेव्हा डान्स करत असतो तेव्हा मनसोक्त मनापासून तो करत असतो आणि आपण ते फील करत असतो आत आतल्या आत आपल्याला हृदयाला पण चांगलं असतं डान्स केलेलं आपल्या भावना व्यक्त होतात कुठलाही राग राहत नाही कुणाच्या व्यक्तीबद्दल किंवा काही नाही आपल्याला जे मनासारखं गाणं लावायचं आणि त्याच्यावर डान्स करायचा त्यामुळे आपले मन पण प्रसन्न राहते आपल्याला कुठलाही ताणतणाव राहत नाही आपलं डोकं शांत होतं आणि आ आपल्याला जी आवड आहे ती खरं जोपासलीच पाहिजे कुणाला डान्सची आवड असेल तर तो डान्स केलाच पाहिजे डा नृत्य केल्यानं आपले आरोग्य निरोगी राहतं आपल्याला कोणती व्याधी होत नाही आपले मन प्रसन्न असेल तर आपला दिवस पण चांगला जातो सका आपण नृत्य केल्यावर आपली एक्सरसाईझ होते आपल्याला लठ्ठपणा जाणवत नाही आपले एक्सरसाईझ होते आपला व्यायाम पण होतो नृत्य केल्यावर आपले मन प्रसन्न होते सगळं वातावरण पॉझिटीव्ह राहतं नृत्य केल्यावर आणि आपल्याला मनालाही चांगलं वाटतं नृत्याचे पण आपण क्लास लावू शकतो किंवा घरी मोबाईलवर आपण व्हिडिओ लावून पण नृत्य करू शकतो अन त्या नृत्याचेही आपल्याला फायदा होऊ शकतात आपल्याला आपण त्याच्यामधे कॉम्पिटिशन पण घेऊ शकतो कुणाला कॉम्पिटिशन नसेल घ्यायची तर आपण घरी पण त्या नृत्य नृत्य शिकून आपण मोबाइलवर शिकून घरीही करू शकतो किंवा आपल्याला कधी जर सेलिब्रेशन करायचं असेल तर आपण नृत्य करून पण आपला आनंद व्यक्त करू शकतो नृत्य केल्यावर आनंद पण आपला व्यक्त होतो आणि आपल्या बॉडीमध्ये हार्मोन्स बॉडीतले ब्लड सरक्युलेशन पण व्यवस्थित होतं आपली एक्सरसाईझ होते त्यामुळं त्या त्यानिमित्यानं तरी आपली एक्सरसाईझ होते त्यामुळं प्रत्येकानी नृत्य हे केलंच पाहिजे थोडे का होईना पण नृत्य आलेच पाहिजे आणि नृत्य काय अवघड गोष्ट नाही फक्त आपलं व्यायाम केल्यासारखं जरी केलं तरी आपलं ते एक्सरसाईझ होती आणि आपल्याला नृत्य केल्यावर आपल्याला भूक पण लागते आणि आपली बॉडी पण चांगली राहते आपले शरीर निरोगी होतं आपलं मन प्रसन्न राहतं आणि स्वतःला आपल्याला आनंदही होतो नृत्य केल्यावर आणि आपण ए एखादं नृत्य करत असेल तर ते बघून पण आपल्याला आनंदी वाटतं तसं आपण स्वतःही केलं तर आपल्या स्वतःलाही फील होतं ते तसं नृत्य नृत्य हे केलंच पाहिजे